मोबाईल आणि टी वी सारख्या तंत्रज्ञानांच्या वा अतिवापरामुळे मुलांवर असे कोणते मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात तर असे मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात की आजकालचे जे आई वडील आहेत ते लवकरात लवकर अ असे वयाच्या एकदम कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल देऊन देतात त्याच्यामुळे काय होतं की त्यांचे डोळे खराब होतात आणि त्यांना चष्मा लागतो तर ते त्यांना समजत नाही परंतु त्यांच्या आई वडिलांना समजतं पण ते आई वडील त्याच्यावर त्यांच्यावर लक्ष देत नाहीत बोलतात की जाऊ दे लहान आहे लहान आहे करत करत त्याला ते देतात परंतु त्यांची हेल्त आणि मानसिक संतुलन त्यांचं बिघडतं त्यांच्यावर ते वेगवेगळे त्याच्यामध्ये व्हिडिओस वगैरे बधत बघत राहतात चित्रपट बघत राहतात त्याच्यामुळे त्यांच्यावर अलग प म्हणजे वेगळाच परिणाम व्हायला सु सुरुवात होते आता आणि लहान मुलांना माझं तर म मत असं आहे की लहान मुलांच्या हातात जिथपर्यंत त्याची दहावी संपत नाही किंवा अकरावी बारावी संपत नाही तिथपर्यंत त्याच्या हातात मोबाईल देऊ नये ते मोबाईलच्या न तिथपर्यंत ते जतपर्यंत सक्षम नाही मो मोबाईलच्या वापरामध्ये ततपर्यंत त्यांना हातात मोबाईल देऊ नये हेच माझं म्हणणं आहे